मी ॲमेझॉनवरून एक कुर्ती बोलवली होती ती फक्त दिसायलाय सुंदर होती जेव्हा ती ऑर्डर करून घरी आली तेव्हा ती कुर्ती जराही व्यवस्थित नव्हती आणि जेव्हा मी त्या कुर्तीला वॉश केलं तेव्हा तिचा कलरही गेला आणि तिच्यावर जे वर्क होतं ते पूर्ण वर्कही गेला आणि ती कुर्ती अशी सुरकुतल्यासारखी झाली ती कुर्ती अजिबातही चांगली नव्हती